मला व्हिडीओ गेम जे आहेत ते खेळायला आवडतात त्यामध्ये ल्युडो आहे ते आणि कँडी क्रश आहे टेम्पल रन आहे हे असे गेम जे आहेत ते खेळायला आवडतात कारण की ते खेळताना मजा येते उत्साह वाढतो आहे नवीन नवीन ज्या लेवल असतात त्या आपण क्लीअर करत असतो तर आपल्याला पुढे जाण्याची आपली इच्छा होते त्यामध्ये आणि खेळामुळे आपल्याला पुढे काय होणार पुढे कोणता गेम येईल कोण कोणती स्टेप येणार याच्याविषयी उत्सुकता लागलेली असते त्यामुळे हा हे जे व्हिडीओ गेम्स जे आहेत ते खेळायला खूप आवडतात